राज्यात खरेदी करण्यासारखे म्हणजे काहीतरी तीनचार ठिकाणं आहेत आणि नटराज मार्केट लालबागचं मार्केट काला घोडा याच्याबरोबर आणकीन पण दोनचार ठिकाणं आहेत की जिथे आपण खरेदी करू शकतो उदान्त सांगायचं झालं तर बॅन्ड्रा सी एस टीच्या बाजूला असणारी फॅशन स्ट्रीट तिथेही आता फॅशन स्ट्रीटला गेलो तर तिथे काय असतं आपल्यासारख्या तरुण मुलांचे कपडे आं तरुणांसाठी बेल्ट्स आं मुलींसाठी पर्स लहान मुलांसाठी चप्पल शूज असे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तिथे मिळते त्याचप्रमाणे जर आपण ब बॅन्ड्राला गेलो तर बॅन्ड्राला तिथे काय तरुण मुलांमुलींबरोबर लहान मुलांचे कपडे अतिशय स्वस्त आणि अतिशय सुंदर मिळतात आता ही सर्व इथे जे मिळतात ना इथे कपडे वगैरे जे सर्व मिळतात हे सर्व म्हणजे कसं आहे की जे लोकांना माहिती आहे ना ते लोकांना बरोबर तिथे ते लोकं जातात ज्या लोकांना माहिती नाही ते लोकं तिथे कशी जाणार तर त्यासाठी सगळ्यांना माहिती पाहिजे त्या गोष्टीची की बॅन्ड्राला कसं जायचं सी एस टीला कसं जायचं सी एस टीला तर काय फारसं सोपंय काय फारसं कटीन नाय सी एस टी स्टेशनवरनं बाहेर पडलो की सरळ फुटपात पकडला तर सरळ सरळ सरळ सरळ चालत जायचं गेटवेच्या दिशेने